हा बोल ना अगं काही नाही बसली आहे ट्रीपला कुठे अच्छा कुठे आहे जगत मंदिर तसं

हो हो ठीक आहे ना चलू नं अगं हो टिफिन तर घ्याच लागेल ना तिकडे भूक नाही लागणार काय नंतर हो तसं पण जमते बघ तुला काय वाटते तर हो तसंपण जाऊ

मी बघते आज उद्या उद्या नाहीतर परवा जमेल उद्या नाहीतर परवा हो परवाला वेळ आहे आपण चार पाच वाजता निघून जाऊ

रात्रीचं नाही गं चार पाच चार एक वाजता निघू म्हणजे सहा एक वाजेपर्यंत आपण वापस येऊन जाऊ ही टाईम खूप कमी झाला दोन एक वाजता कारण दोन एक वाजता तसं ऊनपण राहते तर मग

हो अच्छा ठीक आहे मग जाऊ